विणकाम आणि शिवणकाम हे मला खूपच आवडतं कारण मी अगदी लहानपणापासून माझ्या आईला विणकाम आणि शिवणकाम करताना पाहिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती मुक्त करण्यास ह्या कला अनुमती देतात आपल्याकडे असलेले इतर कपडे ॲक्सेसरीज आणि घराच्या सजावटीच्या वस्तू डिझाईन करण्याचे आणि तयार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते आपल्याला आपली वैयक्तिक शक् शैली व्यक्त करायची असेल तर तसेच आपल्या सर्जनशील विचारांना कल्पनांना जिवंत ठेवायचे असेल तर शिवणकाम आणि विणकाम एक आपल्या छान असे व्य व्यासपीठ प्रदान करते शिवणकाम किंवा विणकाम हे एक कलाकुसर किंवा छंदच नाही तर एक आश्चर्यकारकपणे अष्टपैलू असलेले कौशल्य आहे ज्याचा उपयोग आपल्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केला जाऊ शकतो आपले कपडे आपल्याला चांगले बसतील तर ते जास्त काळ टिकतील आणि आपल्याला आपल्या वॉडरोबसाठी दर्जेदार आणि अद्वितीय उत्तम फिटिंग वस्तू बनवण्यात आपल्याला मदत होईल संपूर्ण कुटुंबासाठी आपण शिवणकाम करू शकतो आणि आपण आपले सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसेही वाचवू शकतो हे शिवणकाम आणि विणकाम अगदी वयाच्या दहाव्या ते बाराव्या वर्षापासूनच मी शिकलेली आहे आमच्या घरी जेव्हा पहिल्यांदा मशीन आणली शिलाई मशीन त्यावेळेसच मी मशीन चालवायला शिकली आणि हळूहळू टिपा मारू लागले ह्या हे टिप मारता मारता मी हळूहळू छोटे छोटे रुमाल किंवा घरातल्या इतर कपड्यांना टिपा मारू लागले पडद्यांना बेडसिटला वगैरे आणि नंतर मात्र क्लास लावला शिवणकामाचा आणि दोन महिन्याचा क्लास केल्यानंतर मी अगदी ब्लाऊज परकर ड्रेस फ्रॉक ह्या सगळ्या वस्तू मी शिवायला शिकले अगदी पहिल्यांदा मी जेव्हा ब्लाउज शिवलं त्यावेळचा आनंद मात्र माझ्या गगनात मावत नव्हता सर्वात पहिल्यांदा मी एक छोटासा एक ब्लाऊज शिवला आणि एक छोटंसं स्वेटर विणलं तो माझा संस्मरणीय असा अनुभव आहे